आपला देश तर विविधतेने नटलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक राज्यातील संस्कृती ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि आपल्या राज्यातील लोकं तर त्यांचा प्रत्येक सण प्रत्येक गोष्ट उत्साहानं साजरी करतात जेणेकरून असल दसरा असंल वटपौर्णिमा असंल किंवा नारळीपौर्णिमा असंल ह्या ज्या गोष्टी आहेत की त्या उत्साहानं साजरा करतात प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सण हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पण हा सण प्रत्येक भागात साजरा होतो भले त्याची पद्धत किंवा तो उत् साजरा करण्याची पद्धती वेगळ्या असतील किंवा कोकणामध्ये नारळीपौर्णिमा व वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते जेणेकरून आपल्या इकडं मराठवाड्या भागामध्ये नारळीपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते तसं दसरा असेल दसरा पण वेगळ्यावेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा तर स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे त्याच्यामुळं आपल्या राज्यातील जे लोक आहेत संस्कृतीचा वारसा खूप प्रेमाने जपतात आणि खूप चांगल्या पद्धतीने सणवार साजरे करतात